नमस्कार भारत गॅस एजन्सी का देवतलाव सोसायटी वसई

मी नोएल डाबरे बोलतो साहेब दोन दिवसांनी आमच्या शाळेचा कॅम्प वज्रेश्वरी येथे जाणार आहे हो आज सोमवार आहे दोन दिवसांनी म्हणजे बुधवार गुरुवार हां दोन तीन दिवसासाठी आमचा कॅम्प जाणार आहे कॅम्पमध्ये आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी मिळून स्वयंपाक चहा पाणी बनवणार आहोत त्यासाठी आमच्याकडे गॅसची शेगडी आहे परंतु एका सिलेंडरची गरज आहे

दोन दिवसांनी जाणार आहोत बुधवारी उद्या संध्याकाळपर्यंत एक सिलेंडर उपलब्ध करून दिला तर खूप बरं होईल चालेल चालेल ठीक आहे माझ्याच नावावर पाठवला तरी काही हरकत नाही माझा ग्राहक क्रमांक आहे चार पाच एक तीन सात आठ सहा सहा शून्य

शाळेतच पाठवा होली क्रॉस हायस्कूल निर्मळ

बाजारपेठेच्या बाजूला वरील पत्त्यावर आपण गॅस सिलेंडर पाठवण्याची व्यवस्था करा त्वरित आम्ही आपल्या सिलेंडरची बिल जमा करू हो नक्की नक्की आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत चालेल चालेल ठीक आहे आभारी